आपला जो नागपूर जिल्ह्यातला शेती उद्योग आहे तो पर्यावरणाशीच निगडीत असतो ना कारण जसं उन्हाळ्यामध्ये ते पराटी लावतात मग तसंच तिकडे पावसाळ्यामध्ये ते निघते पण जर समजा आपण उन्हाळ्यामध्ये पराटे लावतात तेव्हा पाणी आला आणि पावसाळ्यामध्ये उन्ह निघाले असं होते बरेचदा असं होते तर त्यांच्यामुळे त्यांचं खूप लॉस होते त्यांचं खूप लॉस होते आणि हे पर्यावरणाशीच निगडीत आहे कारण पाणी कधी येते आपत् आपल्याला माहीत नसते कधी येतो तो आणि प्रत्येक वेळेस असं होते जेव्हा याचं तेव्हा तर येत नाही पण भलत्याच वेळेस येऊन जाते तर त्यासाठी सस्टेनेबिलीटी म्हणजे त्याच्यास त्याचा टिकाव करण्यासाठी ते असे अनेक हे आहे ज्याला आपण चालना देऊ शकतो ते हाताळतात तर त्यांना बरोबर माहिती असते आपण कोणत्या वेळी काय केलं पाहिजे तसे ते प कधी त्यांना लावणी केली पाहिजे कधी पेरणी केली पाहिजे कधी नांगरलं पाहिजे हे सर्व त्यांना माहिती असते कारण शेतीपासून आपल्याला खूप फायदा असतो आणि शेती जर शेतीच नाही राहील तर आपल्याला भाजीपाला म्हणा गहू तांदूळ ते सगळं डाळ वगैरे कुठून मिळणार त्यासाठी पर्यावरणाशी हे निगडीत तर आहे पण त्याचा ते टिकाव करतात आणि त्याला बरोबर हाताळतात